हो आमच्या वसई गावामध्ये बरीच ऐतिहासिक स्मारकं किल्ले आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये वसईचं किल्ला येतो ऐतिहासिक बौद्ध स्तूप आहे अर्नाळ्याचं किल्ला आहे निर्मळचं मंदिर आहे त्यानंतर पापडीचं आणि इतर पोर्तुगीजकालीन चर्च आहेत इकडे मी फिरायला जातो तिकडे मी हेरिटेज वॉक देखील घेतो ह्या ऐतिहासिक ठिकाणी जायला मला खूप आवडतं आणि त्या मला खूप आनंद देतात त्याबद्दल मी काही व्हिडिओज देखील बनवलेले आहेत